आरोग्यसेवेचा लाभ घेताना राज्यातील लोकांना बऱ्याच आव्हानांना सामना करावा लागतो खर्च असो भाषा न समजणे असो मेडिकल जे असतात ते त्याची भाषा इंग्रजी असते त्यामुळे ती भाषा समजत नाही आणि आरोग्य सेवा म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला खर्च लागत नाही म्हणजे मेडिकल आणावे लागले औषध गोळ्यांचा जो खर्च असतो हा खूप जास्त खर्च असतो आणि जनरिक मेडिकलची संख्या सध्या फार कमी आहे आणि लोकांकडे पैसाही फार कमी असतो त्यामुळे हा खर्च झेपावणं मुश्किल आहे